नमस्कार ओला हां हां सर मी शनिवारपेठेतून बोलते आहे डॉक्टर दुसाने हां मी आत्ता आपली कॅब बुक केली आणि त्याचं पेमेंट येत होतं हो शनिवारपेठ ते किरकिटवाडी अशी मी कॅब बुक केली ज्याचं पेमेंट मला दाखवत होतं हो दोनशे बासष्ट रुपये तेसुद्धा मी ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे पण मला थोडी अडचण आहे पाऊस अचानक सुरू झालेला असल्यामुळे मला कॅब रद्द करावी लागते आहे कारण आमचं म्हणजे जाणंच कॅन्सल झालं आहे त्यामुळे मला कॅब रद्द करावी लागते आहे तर मला ही भरलेली जी रक्कम आहे ती परत कुठल्या पद्धतीने मिळेल किंवा किती दिवसात किती वेळात मिळेल हे मला जरा कळू शकेल का हो मी फोनपेवरून पेमेंट केलं आहे तर म्हणजे मलाही फोनपेवरच रिटर्न आले पैसे तर बरं होईल म्हणजे किंवा माझ्या बँकेच्या खात्यात तुम्ही रक्कम टाकू शकता पण ते किती दिवसात होईल हे जर मला कळलं असतं तर आत्ता म्हणजे दोन मिनटापूर्वी मी पेमेंट केलं आहे पण हो हो हो हो नाही म्हणजे मी पेमेंट केलं आणि पेमेंट केल्यानंतर सर फोनवर आमचं ठरलं की जाणं रद्द आहे किंवा हे तर बरं साधारण किती वेळ लागेल आणि कुठल्या पद्धतीने करणार म्हणजे फोनपेवरून करणार कारण जर बँक खात्यात तुम्हाला रक्कम द्यायची असेल तर मग बँक डिटेल्स देणं थोडं जरा चालेल मग मी तुम्हाला माझा नंबर हो चालेल तुम्हाला माझा नंबर कळवते म्हणजे मी आत्ता फोन केला आहे त्या नंबरवरच तुम्ही मला फोन पे करू शकता सर प्लीज प्लीज हां चालेल किती हां दोन तासात हां ठीक आहे सर ओके हां थँक्यू सर